हो नितेंद्र सर बोलतो बोला

तुमचं बारावी झालेलं आहे

अं मॅम तुमचं अच्छा मॅम स तुमचं बारावी कशामध्ये झालं आहे आणि तुम्हाला बारावीमध्ये टक्के किती आहेत आर्टमध्ये ओके सेवेंटी फार छान अं मॅम बघा फिल्ड तर खूप सारे आहेत तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट आहे की कशामध्ये आहे तुम्हाला कम्प्युटरमध्ये जास्त इंटरेस्ट आहे तर मॅडम अं तुम्ही डेटा सायंटिस्टचा कोर्स करू शकता किंवा तुम्ही अं कम्प्युटर इंजिनिअरिंग करू शकता तुम्ही सी प्लस प्लस पण करू शकता

मॅडम हा हा महाराष्ट्रमध्ये बेस्ट अं सिम्बॉसिस आहे यशवंतराव देशमुख आहे अं वाय सी सी आहे प्रियदर्शिनी आहे असे काही अं कॉलेज आहेत जे की फार छान आहे इंजिनिअरिंगसाठी

मिळून जाणार मॅडम मिळून जाणार मिळून जाणार मॅडम काय प्रॉब्लेम नाही

हो मॅडम बरोबर इक्झॅक्टली इक्झॅक्टली हो

हां हां चालेल चालेल हो नक्की नक्की काय लागलं तर सांगा मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल